भारताच्या अधिकृत भाषा मराठी आहे हिंदी इंग्रजी गुजराती आसामी कोकणी संस्कृत गुज वेगवेगळ्या कर्नाटक कर्नाटकी वगैरे सगळ्या भाषा ज्याच बोली भाषा ज्याच्या त्याच्या देशाप्रमाणं ती भाषा बोलली जाते ज्या देशात आपण गेलो त्या देशात गुजरातमध्ये गेलो गुजराती भाषा कर्नाटकमध्ये गेलो कर्नाटक भाषा तेलगुमध्ये गेलो तेलंगणामध्ये गेलो तेलगू भाषा असते आसाममध्ये आसामी नेपाळी जपानी का वेगवेगळे भाषा आहेतच देशाच्या भा वेगे सरासरी बोल बोलली जाते भाषा भारतामध्ये मराठी जास्त हिंदी आहे बंगाली हिंदी स ज्याच्या त्याच्या देशाप्रमाणं ते बोलतात